हॅलो एअरलाईन्स हं हं मॅम एक प्रॉब्लेम झाला आहे जे एअरलाइन्समध्ये सामानासाठी वजन लागतं ते थोडं जास्त झाले आहे आणि पण मला माझी फ्लाईट मिस नाही करायची सो तुम्ही काही म्हणजे सांगता का त्याच्यावर पर्याय ऑप्शन वगैरे काही किंवा काही काही दंड वगैरे आहेत हं हं

हां ओके ओके मग जर वजनाचा भत्ता आम्हाला द्यावा लागेल ओके सो मग तरी तो किती असेल हं हं हं हां ओके ओके

ओके सो त्याला काही भत्त्याबद्दल किंवा ते ओलांडल्याबद्दल दंड आहे ओके सो दंड काय असणार तुमचा मॅम आणि म्हणजे पैसे तर भरावे लागतील आणि दुसरा काही वगैरे दंड वगैरे काही आहे का म्हणजे काही प्रॉब्लेम नाही येणार का तसं काही नाही आहे हं हं हं हां ओके ओके मॅम इथून पुढे हा प्रॉब्लेम नाही होणार आय ॲम एक्स्ट्रीमली सॉरी मी दंड पे करते हां ओके थँक्यू